सर्वप्रथम आपली मराठी भाषा ही खूप कला गुण आणि आपलं संस्कृती ह्यानी खूप नटलेली आहे म्हणजे मराठी भाषेएवढी भारी आहे की तिला जेवढं तुम्ही असं वळवाल तेवढी ती चांगली किंवा तेवढी चांगली ऐकायला आपल्याला येते त्याचप्रमाणेे आपली मराठी संस्कृती म्हणजेच आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा ह्या गुढीपाडव्याला शेतकरी त्यांचं नवीन वर्ष सुरू करतात नवीन पिक पेरणी सुरू करतात तर ह्या प्रमाणे न आपल्या गुढीपाडव्याचं किंवा आपले दिवाळीचं हे खूप मोठं महत्व आहे दिवाळीची पहिली अंघोळ किंवा आपली शिवाजी महाराजांची जयंती हे आपण नेहमीच जतन केली पाहिजे शिवाजी महाराजांची जयंतीला पण जेेव्हा रॅल्या वगैरे निघतात तेव्हा नवीन पिढीला समजतं की महाराज कोण होते महाराजांची कीर्ती काय होती महाराजांनी किती लहान वयात स्वराज्य स्वराज्याची शपथ घेतलेली हे आपल्याला कळते आणि महाराजांकडे बघून आपल्याला एक वेगळी प्रेरणा येते जरी आपण किती दुःखी असलो किंवा काय असलो महाराजांकडे बघून आपण नेहमीच मोटिवेट होतो महाराजांच्या काळात लिहिलेले महाराजांचे पोवाडे किंवा जेव्हा तुम्ही किल्ले बघायला जाता आपल्या महाराष्ट्रात तरी खूप किल्ले आहेत आपल्या अलीबागला एक कुलाबा किल्ला आहे तर हे किल्ले बघितल्यानंतर आपल्याला त्या वेळेचा आर्किटेकचर किंवा त्या वेळेची काय संस्कृती त्या वेळचं त्यांचं काय डोकं असेल हे कळतं परत आपल्या अलीबागच्या नागांवमध्येच असलेले जुने म्हणजे कित्येक वर्षांआधीची शिलालेख आहेत मराठीतून तर आपल्याला कळतं की मराठी भाषा ही किती जुनी आहे आणि मराठी भाषेतही अजूनही अभ्यास केला जातो म्हणजे मराठी भाषेचं महत्व किती जास्त आहे आणि त्याच्यावर किती खोलवर अभ्यास केला तरी तो कमीच आहे हे आपल्याला कळतं